हॅलो हा हा मला बी एस्सीला ॲडमिशन घ्यायची आहे हो हो मी हिस्टलॉप कॉलेजमधेच फोन लावला माहीत आहे मला माझं नाव मृणाली दिनेश भैसारे मनीष नगर ते एक सर मिळाले होते त्यांनी सांगितलं हो ट्वेल्थमध्ये आहे सेव्हन्टी पर्सेंट हो

हा हा अच्छा

अच्छा

लेक्चर वगैरे होतात लेक्चर वगैरे होतात

अच्छा

ठीक आहे अच्छा

हो तसं कळवतो मी

ठीक आहे ठीक आहे

ठीक आहे ना ठीक आहे हो थँक यू